हॅलो थाटबाट रेस्टॉरंट मी नेहा बोलते आहे मी काही वेळांआधी तुम्हाला एक ऑर्डर केलेली होती जेवणाची ज्यामध्ये मी एक वेज बिर्याणी मागवलेली राईस होता प्लेन चपात्या होत्या आठ नान होते चार आणि एक पनीर रा रायता होता तर हे जेवण जे आहे ते मला ऑर्डर करून एक तास झालेला आहे ते बोललेत मला की एक ते दीड तासामधे तुम्हाला डिलीव्हरी होणार अजूनपर्यंत डे डिलिव्हरी झालेली नाही आहे हे ऑर्डर जे आहे मला हे किती वेळ लागेल पोहोचायला माझ्या ॲड्रेसवरती कृपया तुम्ही मला एकदा चेक करून सांगू शकता का अजूनपर्यंत मला जे डिलेव्हरी बॉय जे आहेत जे आणून देणार तर त्यांचा अजून मला फोन आलेला नाही आहे तर सर तुम्ही एकदा मला त्यांच्याशी संपर्क करून सांगू शकता का की किती वेळ लागेल आणि ते आता कुठे पोचले आहेत तर ते मला त्यांना माझ्या लोकेशनला यायला अजून किती वेळ लागणार आहे साधारणतः तर हे तुम्ही मला कृपया एकदा फोन करून सांगा